मी बाईकवरती खूप ठिकाणी फिरलेलो आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त मी प्रवास केलेला आहे विविध पर्यटन स्थळे मी पाहिलेली आहेत मा मला आवडणारे पर्यटन स्थळापैकी महाराष्ट्रातली महाबळेश्वर हे एक पर्यटन स्थळ खूप चांगले आणि थंड हवेचे ठिकाण आहे इथे मला फिरायला जायला सर्वात जास्त आवडते मी यानंतरची भेट रायगड किल्ल्याला देणार आहे म कारण रायगड मी प्रवास केलेला नाही आहे आणि या पुढे मी गाडीवरतीच फिरन फिरायला जाण्याची इच्छा ठेवत आहे मी इतरांना पण हेच सल्ला देईल की तुम्ही एकदा महाबळेश्वरला जाऊन यावे कारण महाबळेश्वर खूप चांगले ठिकाण आहे पाहण्यासारखे ठिकाण आहे तिथले पर्यटन तिथलं परिसर तिथलं थंड हवेचं ठिकाण आहे हे माणसाला मंत्रमुग्ध करून टाकतात तुम्ही एकदा तरी सर्वांनी तिथे प्रवास करावा व तिथलं पर्यटनस्थळं पहावी ते आणि